अकोला जिल्ह्यात अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या मागं सगळ्यात मोठा जो हात आहे हायवेचा आहे कारण आता दळावळण दळणवळणाची साधन म्हणजे त्या हायवेमुळे फास्ट झाली आहेत अगोदर रस्ता नव्हता म्हणून ट्रा ट्राफिक वाढत होती आणि जो कालावधी लागत होता माल पार्सल करायसाठी तो वाढत होता